आपल्या राज्यातील बातम्याचं मुख्य स्रोत म्हणजे आहे ना टी व्ही दूरदर्शन आणि वर्तमानपत्र तर जास्तीत जास्त आता सकाळी म्हणजे वर्तमानपत्र विकत घेण्यापेक्षा टी व्हीचं एक बटन चालू केलं की सगळ्या बातम्या संपूर्ण जगातल्या म्हणजे बी तुमचं बी बी सी न्यूज किंवा आजतक किंवा सगळ्या जेवढ्या आपल्या महारा महाराष्ट्रामध्ये जेवढी चॅन जेवढे चॅनल असतात तेवढी चॅनल आपण बघू शकतो आणि ऐकू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जगाचं पूर्ण जगाचं याच्यामध्ये आपल्याला माहिती कळते म्हणजे कुठे लढाई चालू आहे कोण कोणा इराणचं कोणाबरोबर चालू आहे रशिया कोणाबरोबर लढते रशियाला कोण मदत करतो आहे किंवा तुर्क तुर्काला कोण तुर्कीला कोण मदत करतो इराण कोणाला मदत करतो आहे अमेरिका कोणाला मदत करतो हे आपल्याला कळतं आणि त्याच्यानंतर दुसरं ब हे वर्तमानपत्र वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र टाईम्समध्ये पूर्ण महाराष्ट्र टाईम्स हे वर्तमानपत्र पूर्ण जगामध्ये जातं म्हणजे आपले जिथे जिथे लोकं आहेत हिंदुस्तानी लोकं आहेत मराठी लोकं आहेत त्यांच्यापर्यंत हे वर्तमानपत्र पोचतो आणि त्यांना तिकडच्या मग आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या भारतातल्या बातम्या त्यांना कळतात